हा नमस्कार ताई बोला आमच्या संस्थेचं नाव संकल्प फाऊंडेशन आहे आणि आमची संस्था जी आहे ते एकल परित्यक्ता विधवा आणि ज्या महिलांनी घर सोडून दिलेलं आहे अशा महिलांसाठी आम्ही काम करतो तसं ते आम्ही ज्या परित्यक्ता महिला आहे त्या महिलांसाठी आम्ही विविध प्रकारचे उपक्रम गाव स्तरावर ग्रामीण भागात ग्रास ग्रासरूटवर आम्ही राबवत असतो याच्यामध्ये महिलांना सर्वप्रथम आर्थिक आर्थिक साक्षरता त्याच्यानंतर आर्थिक बळ नसते त्याच्यामुळं त्यांना आम्ही सक्षम करत असतो सक्षम केल्यानंतर त्यांचे आम्ही आधार कार्ड असतात आधार कार्ड झालेले आहेत की नाही आहे किंवा ज्या निराधार महिला आहे त्या महिलांना आम्ही त्यांचे फॉर्म सगळे सब्मिट करून त्यांना त्या योजनेचा लाभ देतो हो आणि अशा बाकीचे उपक्रम पण आम्ही जे ग्रामीण भागात राबवत असतो की बुवा पंचवीसमध्ये महिलांना एकल महिला विधवा महिला परित्यक्ता महिला यांना सर्वप्रथम घरकुलाचा लाभ मिळावा किंवा त्यांना पस्तीस टक्के अनुदानावर जे धान्य सरकारमधून मिळत असते ते मिळण्यात त्यांना मदत व्हावी किंवा ज्या परित्यक्ता महिला आहेत आणि त्या अपंग आहे त्यांना पण शासनाकडून विविध प्रकारच्या योजनेचा लाभ प्रथम प्रधान्य नेहमीच हवे त्याच्यामध्ये आम्ही सतत त्या महिलांसाठी आम्ही हे उपक्रम राबवून त्यांना सक्षम करण्यास मदत करत असतो तसंच गावपातळीवर काम करत असताना आम्ही प्रत्येक महाराष्ट्रभर हा उपक्रम राबवण्याचा आपला एक मानस आहे त्याच्यामागे आमची प्रत्येक गावातून जे हे आम्हाला मदत करणारे जे व्यक्ती असतात त्या व्यक्तींना आम्ही जसं की गावचे सरपंच पोलिस पाटील यांची मदत घेऊन आम्ही त्यांनी गावातल्या महिला निवडून ग्रामपंचायतीमध्ये नोंद करून नंतर पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये पण आम्ही ह्यांचं ह्यांच्या योजनेबद्दल विविध प्रकारच्या माहिती घेऊन त्या सगळं गावात आणि गांवामधील आणि महाराष्ट्रभर ह्या उपक्रम राबवण्यानी आमच्या संस्थेचं बळ वाढवत आहे तर ताई तुमच्याकडे पण असल्या कुठल्या महिला असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला सांगा आणि आमचं म्हणजे आम्हाला मदतच होईल प्रत्येक गावामध्ये आम्हाला असा व्यक्ती पाहिजे की जो आमची गावपातळीवर एक या परित्यक्ता ज्या महिला असतात विधवा महिला असतात त्यांच्यासाठी आम्ही विशेष एक काम करून त्यांना मदत करू तर ठीक आहे ताई असं कुठल्या महिला असतील तर आम्हाला कळवा आणि जर आमच्यासोबत जर काम करायला तुम्ही जर तयार असाल तर आम्हाला सांगा